सात नऊ एकोणीसशे एकाहत्तर सोळा सहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पाच पाच दोन हजार सात चार तीन दोन हजार आठ सहा पाच दोन हजार दहा